मी माझ्या मिस्टरसो लग्न झाल्याच्या नंतर सुरवातीला आम्ही पिच्चर पाहण्यासाठी गेलो मा मी माझ्या मिस्टरसोबत पिच्चर पाहण्यासाठी गेलो तेव्हा मला अनाडी पिच्चर सुरू होता तेव्हा मला तो पिच्चर पाहावासा वाटत होता तेव्हा आम्ही दोघंही मिळून तो पिच्चर पाहायला गेलो होतो त्या पिच्चरमध्ये एक प्रकारचं तो हिरो तो हिरो एक नॉर्मली हिरो म्हणूनच दाखवला होता आणि ते हिरोईनसुद्धा नाही का हुशार असून ते नॉर्मली असल्यासारखेच दाखवत होती त्यामुळे त्या दोघांना पाहून असं वाटत होतं की आपल्याला या दोघांमधून काहीतरी आपल्याला शिकायला मिळेल असं वाटत होतं त्या दो ते पिच्चर पाहिल्याच्यानंतर असा अनुभव आला की या जगामध्ये चत्र हुशार राहणं हे एक प्रकारचं खूप चांगलं आहे त्यामुळे आपल्याला हुशार राहिलं तर आपल्याला सगळ्या दुनियेचं नॉलेज मिळत असते आणि नॉर्मल प्र प्रकारे आपण जर जीवन जगत असलो तर त्या पिक्चरमधून आपल्याला असा एक अनुभव मिळाला की नॉर्मल जगलं तर कोणीही आपला फायदा उचलू घेऊ उचलून घेऊ शकतो असा त्या पिक्चरमधून अनुभव मिळाला आहे आम्हाला